हॅलो तुम्ही ओला ड्रायव्हर बोलत आहात का हो आम्ही ओला बुक केला होता तर सर तुम्ही आता कुठे आहात हो म्हणजे दिसत नाही आहे का तर मी एक तुम्हाला हे सांगते जसं आमच्या घरासमोर हे दूध डेअरी आहे दूध डेअरीपर्यंत तुम्ही या बस तिथे आल्या की मी तिथेच उभी राहते आम्ही सर्व तिथेच उभे रहातो तुम्ही या लवकर दूध डेअरी परमात्मा नाव आहे परमात्मावाल्याची दूध डेअरी आहे तिथे येऊन तुम्ही उभे रहा बस हां ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे